हाय कसा आहेस मी पण छान ऐक ना अरे माझं ना तुझ्याकडे एक कामच होतं छोटंसं आ मी तुला मी तुला म्हणाले होतं ना की आम्ही जाणार आहे तेरा तारखेला बाहेरगावी म्हणून हां हां गणपतीपुळेचं आमचं रिजर्वेशन आहे म्हणून हो अरे काय झालं आहे नेमकं अजून ती तोपर्यंत हिला सुट्टी नाही मिळत आहे तर मग मी आणि माझी ताई जाणार होतो तर मग माझ्या ताईला सुट्टी नाही आहे आता म्हणून मग आता असं ठरलं आहे की त्या आता ते तर तिकीट रद्द करायचं आहे आणि मग नंतर कधीतरी जायचं असं ठरलं आहे पण काय आता मी ते नियोजन जे केलं होतं ते तर काही होऊ शकणार नाही आता मला तिकीट करायचं आहे रद्द आणि मी म्हणजे बघितलं पण मला काही सापडलं नाही बघ तिकीट रद्द करायसाठी काय करावं लागतं मला म्हणजे त्या बाबतीत काही माहिती नाही आहे तर तू मला सांगशील का जरा हो हो अगदी तसंच मला अग तसंच अगदी तुझ्यासारखंच करायचं आहे ओके पी एन आर वापरायचा असतो का त्याच्यासाठी पी एन आर म्हणजे नेमका कुठला नं नंबर बरं बरं एक मिनिट हां हां मी माझं ना हे घेऊन बसते माझं तिकीट घेऊन बसते हां आता सांग पी एन आर म्हणजे कुठला नंबर ओके माझ्या नावाच्या वरती जो नंबर आहे त्याला पी एन आर म्हणतात बरं बरं तो जो लांबलचक नंबर आहे तो बरं बरं हां मग त्याचं काय अच्छा ह्या साईटवर का हं हं आणि तिथे तो टाकल्यानंतर अच्छा अच्छा मग तो टाकल्यानंतर तिथून येणार ना ओके ओके मग ते तिथे जेव्हा आपला डाटा येतो सगळा तेव्हा त्याच्यावरती जाऊन आपण ते कॅन्सल करायचं ओके ओके मग माझा माझा युजर आय डी लागेल ना ओके माझा वापरकर्ता आहे आय डी आणि माझा जो पासवर्ड आहे तो पण लागेल ओके ठीक आहे माझा आय डी पासवर्ड लक्ष ठेवायला लागेल मला माझं काय हां ओके मला आठवलं आहे चालेल बरं बरं मग आणि मग ते रद्द केल्यानंतर पैसे यायला किती वेळ लागतात अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद भेटू हो हो भेटू नक्की किती दिवस झाले भेटलोच नाही ना आपण हो हो भेटूया नक्की भेटूया